हॅलो सर सर गुरुकृपा रेस्टॉरंटहून बोलत आहे का सर मी तुमच्या हॉटेलवरून शेवभाजी प ऑर्डर केलेली आहे सर तर सर ती भाजी गरम आणि पातळ आहे हां तर सर ती त्याची पॅकेजिंग बरोबर करा कारण सर ती पातळ आणि गरम आहे तर ती त्याची पॅकेजिंग फुटली नाही पाहिजे आणि त्याची काळजी घ्या माझ्यापर्यंत ती ऑर्डर बरोबर आली पाहिजे